गाण्याच्या तयारीसाठी सुरवातीला मी त्या ठिकाणची जागा कशा पद्धतीची आहे त्याचबरोबर जे स्थळ आपल्याला दिलेलं आहे तिथला प्रेक्षकवर्ग कशा प्रकारचा आहे याची माहिती आधी काढून घेतो आणि त्यामुळे त्या लोकांना कोणत्या पद्धतीची गाणी हवीेत काहींना उडती गाणी हवी असतात त्याचबरोबर काहींना आपल्या धर्माबद्दलची काहींना भक्तीगीतं अशा पद्धतीची गाणी हवी असतात आणि त्याचबरोबर ध्वनी मुद्रणाकरता मी अतिशय चांगल्या पद्धतीने आधी माझ्या प प्रकारे मी रिअर्सल करून घेतो आणि त्यामुळे सारखा सराव झाला की मग ते ध्वनी मुद्रणासाठी चांगल्या पद्धतीने होऊ शकतं असा माझा स्वतःचा समज आहे